आम्ही जवळपासच्या शहरांना किंवा गावांना बरेचवेळा भेट देतो जसे की तुळजापूर हे कुलदेवतेचे ठिकाण असून तेथे भाविक दर्शनासाठी येतात त्या पद्धतीने दर्शनासाठी आम्ही वारंवार तेथे जातो तशेश सोलापूर आहे सोलापूर हे चादरीसाठी प्रसिद्ध असून तेथील वेगवेगळ्या बाजारपेठांसाठी पण सोलापूर प्रसिद्ध आहे तर त्या साठी खरेदीसाठी आम्ही तेथे जातो तसेच सोलापूरमधील सिद्धेश्वर हे हे धार्मिक श् स्थळ प्रसिद्ध आहे तेथेही दर्शनासाठी आम्ही वारंवार भेट देत असतो